सहसा सर्व प्रकारची गाणी मी म्हणू शकते पण आता सध्या तरी मी बॉलीवूड हॉलिवूड हे साँग्स म्हणते तसेच प्रकार यामध्ये आला तर गजल कव्वाली रॅप हे मी करते आणि भाषा ही इंग्रजी असते किंवा हिंदी आणि तसं जर तर मी तेलगू जरी मी पाठ केलं तरी मी ते गाऊ शकते किंवा गाणं म्हणू शकते ते आणि मी चित्रपटातील गाणे आत्ता म्हणते पण चित्रपटेतर जर गाणी मी तयार करण्याचा माझा हेतू आहे पण मी अजूनपर्यंत तयार केलेलं नाही आणि मला जास्तीत जास्त तरी हॉलीवूड साँग्स आवडतात तसेच बॉलीवूड पण आवडतात स्मूथ साँग पण येतात त्यामध्ये ते पण आवडतात आणि मी साँग्समध्ये म्हटलं तर सध्या तरी पंजाबी साँग्स पण येतात मला आणि पंजाबी साँग्सची पण मी खूप फॅन आहे ते पण एका सिंगरमुळे ज्यांचं नाव आहे गुरु रंधावा आणि अरजित सिंगची पण मी फॅन आहे नेहा कक्करसुद्धा चांगलं गाणं म्हणते आणि कव्वाली गजल हे मला खूप आवडतात रॅप साँग जर बोलायला गेलं तर रॅप साँगमध्ये एक शो आहे एम टी व्हीवर ते रॅप साँगमध्ये पण मला रॅपमध्ये पण इंटरेस्ट आहे तसं बघायला गेलं तर मी माझी स्वत ची काही गाणी तयारी केली नाही आहेत पण मी करू इच्छिते आणि हॉलीवूडमधली पण साँग मला खूप आवडतात साँगची नाव तर भरपूर आहेत आणि मी गाते पण म्हणते पण पण स्टेज डेअरिंग मला एवढं नाही आहे आणि सध्या तरी मी एवढी गाणी म्हणते तमिळ तेलगू किंवा पंजाबी असू दे पंजाबी ग पंजाबी गाणं मी म्हणू शकते पण तमिळ तेलगू वगैरे पाठ करून म्हणू शकते आणि श्रेयाची मी खूप खूप मोठी फॅन आहे त्या कोणत्याही भाषेतील गाणं म्हणू शकतात तसंच मी मराठी भाषेत गाणेसुद्धा म्हणू शकते आणि म्हणते सगळीच गाणे छान आहेत माझ्या मते असं मला वाटतं